माझ्याकडे विणकामासाठी लोकर आहे आणि विणकाम करतात ती सुई आहे तेवढंच माझ्याकडे आहे तर मला मग समोरच्यांनी मला का काय काम दिलं आहे रुमाल दिला असेल तर मग त्या त्यांना कुठला कलर पाहिजे तो कलर आणावा लागेल तोरण विणायला दिलं असेल तर त्यांना कुठलं तोरणाचा कलर पाहिजे तो लोकरीचा माझ्याकडचा असून उपयोग नाही आहे मला त्यांनी जसा कलर सांगितला आहे तसा दुकानात जाऊन आणावा लागेल त्यांना त्या तोरणासाठी गोंडे पाहिजे तर मला ते गोंड्यांचा साचा दुकानातून आणावा लागेल गोंडे तयार करण्यासाठी आणि रुमाल जर त्यांना पाहिजे तर मला त्या रुमालासाठी मध्ये फूल एक ठेवलं जातं मग त्यांना जर दुकानातलं पाहिजे असेल तर मला मग ते फूल घेऊन यावं लागेल विणकामासाठी काही जास्त नाही लागत एवढंच चालतं आता शिवणकामासाठी मला जर माझ्याकडे शिवणकामासाठी धागा आणि मशीन आहे मेजर टेप हे आहे पण त्यांना जर त्यांनी माझ्याकडे जर साडीच दिले की याचं ब्लाऊज शिवा आणि हे फॉल लावा तर मग मला त्या साडीसाठी त्या ब्लाऊजचं अस्तर आणावं लागेल कारण माझ्याकडे धागाच आहे फक्त आणि मशीन तर मग द मेजर टेप तर मला त्यासाठी धागा त्या कलरचा धागा आणावा लागेल माझ्या धाग्यामध्ये तो कलर नाही त्यांनी साडी दिली तो तर मग मला तो साडीचा धागा आणावा लागेल त्याचबरोबर त्या साडीचा अस्तर आणावं लागेल फॉल आणावा लागेल त्यांना जर पाठीमागे जर नाडी लावायची असेल तर मग मला ती आणावी लागेल आणि लेस त्यांना आता तर ब्लाऊजचा रंग कुठला आहे तर त्याला मग कुठली लेस सूट होते जर त्यांनी मला लेस लावायला सांगितली तर मला ती लेस आणावं लागेल त्यांना जर लटकन पाहिजेत लावायला पाठीमागे त्या नाडीला तर मग त्यांना विकतचे पाहिजेत की घरातले त्यांच्या ब्लाऊजचं कापड उरलेलं हे त्याचे पाहिजेत त्या त्यांना जर विकतचे पाहिजे असेल तर मग मला ते लटकन आणावे लागतील आणि हे सगळं मला त्यांच्यासाठी त्या ब्लाऊजसाठी दुकानातून आणावं लागेल कारण घरामध्ये आपल्याकडे फक्त धागा आणि मेजर टेप मशीन हे असतंच पण ते जर त्यांनी ब्लाऊज दिल्यावर त्यांना जर कुंदन लावायचे असेल किंवा त्यांना जर हे करायचं त्यांना जर कुठली वेगळ्या प्रकारची लेस किंवा कुंदन किंवा मणी लावायचे असतील तर त्यांच्या ब्लाऊजचा तो रंग बघून ते ब्लाऊज पीस दुकानात न्यावं लागेल आणि त्याप्रमाणे मला ते त्यांच्यासाठी त्या ब्लाउजचा रंग पाहून मला त्यांनी जी त्यांनी सांगितली माझ्या ब्लाऊजला ही डिझाईन करायची किंवा माझ्या ब्लाऊजला असं करायचं आहे मग तो ब्लाऊज पीस्साच् दुकानात नेऊन तो रंग दुकानामध्ये दाखवून त्याप्रमाणे मला ती खरेदी करावी लागेल जसं म्हणजे समोरचं व्यक्ती आपल्याला जे सांगतं आहे त्याप्रमाणे आपल्याला ती खरेदी करावी लागते